पर्यटकांना कदाचित माहीत नसतील असे माझ्या परिसरातील काही मनोरंजक पैलू किंवा प्रथा आहेत ज्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे सांस्कृतिक श्रद्धा आणि महत्त्वाची विशिष्ट ठिकाणे यांबद्दल आहे त्यांबद्दल मी थोडक्यात बोलतो तर प्रसिद्ध व्यक्तिंबद् व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर माझ्या परिसरात एक लेखक राहतात जे ऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांनी दोनशेच्या वर पुस्तकं लिहिली आहेत आणि ते टोपणनावाने लेखन करतात आणि त्यांचं खरं नाव जे आहे ते कुठल्याही लेख् वाचकांना माहीत नाही त्यामुळे ते चांगले लेखक आहेत आणि त्यांनी एवढे पुस्तकं लिहिले आहेत हे कोणालाच आजपर्यंत माहीत नाही आणि ते त्यांची जी आयडेंटिटी आहे ती लपून राहिलेली आहे सांस्कृतिक श्रद्धांबद्दल बोलायचे झाले तर माझ्या परिसरात फुटलेल्या काच् चीर गेलेल्या काचेच्या ग्लासातून पाणी पीत नाही कारण त्या ग्लासातून पाणी पिल्यावर तुम्हाला काहीतरी शाप लागतो आणि तुमच्या आयुष्यात प्रचंड काहीतरी वाईट भयंकर घडते असे अशी एक समजूत आहे आणि ती समजूत बनण्यामागे काहीतरी एक कारण असणार पण ती अशी एक सांस्कृतिक श्रद्धाच इथं होऊन गेलेली आहे आणि त्याला अनेक लोकं पाळत असतात आणि अर्थात ती पुढेही टिकून राहील अशी शक्यता जास्ती आहे कारण की लोकांचा श्रद्धा त्या गोष्टीवर मोठा विश्वास आहे आणि माझ्या आजूबाजूला परिसरात महत्त्वाची विशिष्ट ठिकाणे सांगायची झाली तर दोन हजार वर्षांपूर्वी ज्या एका ऐतिहासिक स्थळामध्ये काही घटना घडल्या ते ऐतिहासिक स्थळ माझ्या घरा ज् जवळच आहे परिसरातच आहे आणि त्याबद्दल अनेक इतिहासकारांनी इथे येऊन सर्वे केला आहे अभ्यास केला आहे आणि त्यावर त्यावर पुस्तकं आणि काही लेख लिहिलेले आहेत पण ते स्थळ हे खूप कमी लोकांना माहीत आहे किंवा त्याबद्दल ते खूप कमी अवेअर आहेत तर अशी ही ठिकाणं आहेत जी माझ्या आजूबाजूला परिसरात आहेत